समाजात शांतता राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायद्यांच्या व्यवस्थेत खूप सारे बदल केले पाहिजे असं प्रत्येक ठिकाणी रेप हत्या चोरी घर फोडणी केले जाते व मला असं वाटतं आहे की हे सगळं थांबवलं पाहिजे व याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे जिथे गुन्हे होतात तिथे पोलिसांनी पटकन जाऊन तक्रार नोंदी करून त्यांची जी समस्या असते तिला गुन्हेगारांच्या याच्यात अटक झाली पाहिजे व प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांची समस्या दूर केली पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी छोटछोट्या गावात पण असं होतं की खूप साऱ्या जागी गुन्हे होतात व गुन्हेगार असेच फिरत राहतात म्हणून असं की त्यांच्यावर खूप कडक कायदा निर्माण केला पाहिजे प्रत्येक ठिकाणी गुन्हेगार असाच फिरत राहतो म्हणून गुन्हेगाराला हातकडी दिली पाहिजे व त्यांना फाशीची सजा दिली पाहिजे व देशामधील वाढत्या गुन्हेगारीबद्दलच खूप सारे हे आहेत खूप ठिकाणी गुन्हे करतच राहतात गुन्हे होतात पण समजत नाही गुन्हे होतात पण सर्व शांत बसतात म्हणून मला असं वाटतं आहे की प्रत्येक ठिकाणी जाऊन गुन्हेगाराची तपशील करून त्यांना हातकडी दिली पाहिजे व त्यांना सजा दिली पाहिजे